आम्हाला ताज्या बातम्या मिळण्याकरता फेसबुक इस्टाग्राम किंवा ट्विटर हे माध्यम आहे हे माहीत आहे कारण हे माझ्या नाती व नातू हेच पाहतात कारण मला आम्हाला ह्याच्यातलं काही समजत नाही कारण ते आम्हाला सगळ्या बातम्या सांगतात कुठं काय आहे काय नाही ते त्यांनीच सगळं सांगतात माझा लहान नातू तर एवढा हुशार आहे की त्याला पूर्ण मोबाईलवरचं सगळं कळते ते मला पण म्हणते आई तुला मी सांगतो पण मग आम्हाला तेच बातम्या मिळण्या करता मा माझ्या तिन्ही नाती दोन नातू हे सर्व पाहतात व आम्हाला काय काय आहे होते ते सर्व आम्हाला सांगतात त्याबद्दल मी म्हणते की हे सर्व मुला मुलांनाच कळते जास्त मुलींना मुलांना तेच जास्त वापरतात आम्ही तेवढं वापर करत नाही कारण तेच आम्हाला सांगतात आम्ही त्यांनाच विचारतो की हे काय हे काय इस्टाग्राम किंवा ट्विटर वापरतात हे तेच त्यांनी आम्हाला सगळं सांगतात की आई इथं असं आहे तिथं तसं आहे ते सगळं आम्हाला सांगतात कारण त्यांच्यामुळे आम्हाला कळते आम्ही त्यांच्याकडूनच समजावून घेतो हां माझा लहान नातू पण मला सांगते की आई असं करू नये तुला मी शिकवतो असं म्हणते मला पण ते ना नातू पण माझा खूप हुशार आहे छोटाच आहे पण त्याला सगळं समजते माझ्या नातवाला समजते नातू पण सांगते मला सगळं इस्टाग्राम वगैरे सगळं सांगत राहते